आता ह्यो कसं आमी दररोज वावरात जातो तर आमचा तर अर्धा व्यायाम तर बा ना वावरातच होऊन जाते आणि एखाद्या दिवशी टाईम भेटला तर आपण सकाळी बा वावरात बिवरात नाही गेलो तर मग जातो आपला योग बिग करतो आता योगाचं कसं आहे आता आम्हाला मधात थोडासा आम्हाला हात दुखणं पाय दुखणं असे बीमाऱ्या चालू झाल्या होत्या आता कोणने सांगे लोक का योग करत जा ते रामदेव बाबाही दाखवे टी व्हीवर आणि टी व्हीवर पाहूपाहू असं वाटलं कुठं आणि जर हातपाय दुखणं होते कंबरही दुखते लोक म्हणे बा योग केल्यानं कमी होते म्हणून मग आम्ही योगा थोडासा करतो आता दरोज तर काही होत नाही पण एखाद्या दिवशी जर वेळ भेटला आपला तर मग योगा करतो रामदेव बाबा सांगते नाहीतर मग लोक सांगते तसा करतो दुसरं काय